आम्ही तसं ग्रामीण भागात राहात अस राहात असल्यामुळे आमचा राज्यातील मोठ्या शहरांशी तसा जास्त संबंध येत नाही कधी फिरायला गेलो तर संबंध येतो त्यामुळे राज्यात कुठली मनोरंजनाची केंद्रं आहेत उदाहरणार्थ शॉपिंग मॉल्स रेस्टॉरंन्ट पब्स आणि थेटर्स आणि इत्यादी त्याबद्दल जास्त माहीत नाही परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये म मनोरंजनाची केंद्रं मनोरंजनाचं केंद्र असं फार नाही आहे कारण इथे अजून तसं तो ग्रामीण भाग आहे आत्ता कुठे कुठे थेटर्स होत आहेत आणि शॉपिंग मॉल्स तर नाही आहेत रेस्टॉरंन्ट्स पण नुसते खाण्याच्या दृष्टीनेच आहेत पब्स क्लब्स अजिबात नाही आहेत तर आमच्या दृष्टीनं मनोरंजनाचं केंद्र म्हणजे फक्त आमच्याकडे आहेत ते सुंदर सुंदर अशा सागरी किनारे आहेत बीचेस आहेत ण देवळं आहेत फिरण्याची चांगली मं नैसर्गिक स्थानं आहेत त्या ठिकाणी जाणं तिथे कुटुंबासकट जाणं कुटुंबासह जाणं आणि तिथे वेळ घालवणं हाच एक मनोरंजनाचा भाग आहे आणि त्यात आम्ही मनोरंजन आपलं साधतं समुद्रकिनाऱ्यावर अनेक हल्ली आमच्या ठिकाणी पर्यटकांची फार गर्दी वाढल्यामुळे आणि पर्यटक येत असल्यामुळे मनोरंजनासाठी म्हणून विशेष असं काही आमच्या इथे स्थापन झालं नाही पण एक नॅचरल किंवा नैसर्गिक स्थानं आहेत तिथे मनोरंजनाचं मनोरंजन हे एक एक हा एक जो भाग आहे आज मनोरंजन ही जी गोष्ट आहे ही प्रत्येकाने कशात मनोरंजन करून घ्यायचं आहे ह्याच्यावर अवलंबून आहे तुम्हाला एखाद्या थेटरमध्ये पिक्चर पाहा चित्रपट पाहताना मनोरंजन होत असेल एखादं पुस्तक वाचताना मनोरंजन होत असेल एखादं संगीत ऐकताना मनोरंजन होत असेल एखादं गप्पा गोष्टी करताना मनोरंजन होत असेल तर काही लोकांना नुसतंच शांत बसून निसर्ग किनाऱ्याशी बसून समुद्रकिनाऱ्याशी बसून बसून नाहीतर मनोरंजन होत असेल तर मनोरंजन ही व्यक्तिपरत्वे सम समजून घेण्याची आणि अनुभूती घेण्याची गोष्ट आहे त्यामुळे आम्हाला शॉपिंग मॉल्स रेस्टॉरंन्ट पब्स क्लब यापासून आम्ही उदाहरणार्थ आमचा जिल्हा किंवा आम्ही राहात असलेली ठिकाणं ही तशी फार शहरांपासून फार दूर असल्यामुळे आम्ही आमची मनोरंजनाची व्याख्या थोड्या अंशी फार वेगळी आहे